विशेषतः ग्रामीण समुदायामध्ये शेती व्यवसाय हा प्रामुख्याने हाताळला जातो आणि त्याच्यामुळे अनेक असे फायदे होत असतात तर मला याच्याविषयी जास्त प्रमाणात माहीत नाही पण हा शेती व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त चालत असतो